आमच्या भागातले खूप सारे खेळाडू आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतात आमचं गाव जरी लहान असलं तरी इथे इथले खेळाडू मोठं नाव कमावतात जसं की स्वप्नील ठाकूर तो कबड्डीमध्ये खूप पुढे गेला त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व केला आहे त्या त्याचे खेळावर खूप प्रेम आहे आणि तो रोज सकाळी आणि संध्याकाळी कबड्डीचा सराव करत असतो आणखी एक नाव सांगायचं झालं तर ते म्हणजे रुचिता मेश्राम ती बॅडमिंटन खेळते आणि तिने अनेक पदकं जिंकली आहेत ती आमच्या जिल जिल्ह्याची शान आहे तिच्या मेहनतीमुळे खूप मुलींना प्रेरणा मिळाली आहे आणि आणखी म्हणजे अक्षय बुरकुडे नावाचा मुलगा आहे जो ॲथलेटिक्समध्ये धावण्याच्या स्पर्धामध्ये भाग घेतो त्याने झोनल आणि स्टेट स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे आमच्या भागात अजूनही क्रिकेट वॉलीबॉल आणि खो खोसारख्या खेळातले चांगले खेळाडू आहेत ते सगळे शाळा कॉलेज आणि स्थानिक क्लबच्या माध्यमातून सराव करत आहेत ही सगळी मुलं आमच्या भागाच्या अभिमान आहेत त्यांची जिद्द मेहनत आणि खेळाप्रती त्यांच्या असलेला प्रेम हे खूपच जास्त आहे आणि आम्हालाही वाटते का ते भविष्यात आणखी काही खूप मोठं करू शकतात व देशाला आंतरराष्ट्रीय पा पातळीवर खूप सारे पदक जिंकून देऊ शकतात